नमस्कार आपण आता बघतो आहे की आपल्या आजूबाजूला जे काही किराणा दुकान आहे किंवा भाजीपाल्याचे दुकान आहेत तिथं आपण जाऊन भाजी घेतो आणि आपल्या घरी ज्या गोष्टी लागतात त्या तिकडून आपण घेतो विक्री खरेदी करत असतो आणि त्याच गोष्टी जर आपल्याला काही स्वस्त प्रमाणात पाहिजे असेल तर आपण अजून आपल्या लांबच्या ठिकाणी जरा स्टेशनजवळ किंवा अशा ठिकाणी गेलो तर आपल्याला ते होलसेल भावात पण मिळतात ते तर त्याच्यातून आपले दोन पैसे पण वाचतात आणि आपण तिकडून त्या गोष्टी करतो आजकाल या सगळ्या गोष्टी खूप कमी बघायला मिळत आहेत कारण ऑनलाईन गोष्टी चालू आहेत आजकाल आणि मोबाईलमुळे एक टचमध्ये आपल्या घरी अशा गोष्टी आपल्याला घ्यायला जायला लागायचा रिक्षा करून जायला लागायचं गाडी करून जायला लागायचं ते आपल्या घरा घरपोच होतो आहे आपल्याला मग त्याच्यासाठी आपल्याला काय एफर्ट्स लावायला लागत नाही आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे इझी मिळतं आहे कारण हे सगळं आता ऑनलाईन ए आय टेक्नॉलॉजी चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला तो बेनिफिट आणि त्याचामुळे आपला टाईम वाचतो आहे आपल्याला खूप काही गोष्टी दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देता येतात त्याच्यामुळे तर हा या त्याच्यामुळे आपल्याला ऑनलाईनमुळे फायदा होत आहे पण तसंच आपण जर दुसरं ह्याच्याने बघायला लागलो तर आपले हे जे आजूबाजूचे किराणा दुकानं आहेत किंवा भाजीपाले दुकान किंवा कुठलंही आहे दुकानात त्यांचं छोटं ऑनलाईनमुळे थोडं नुकसानच झालेलं आहे कारण त्यांच्याकडे आता लोक जात नाही आहेत खरेदी करायला कारनण ऑनलाईन सगळे मागवत आहेत तर त्यामुळे त्याचा जो बिझनेसवर त्याचा फरक पडलेला आहे त्याचा मग थोडा काहीतरी प्रॉफिट रेशो त्यांचा कमी झालेला आहे त्याच्यामुळे आणि वरून दुसरं एक गोष्ट झालं असं झालं आहे की माणसाला चालायची सवयच नाही राहिली आहे माणूस जो पहिला चालून खूप ठिकाणी लांब जात होता काही आणायला सामान तर तो आता सध्या जात नाही आहे आणि त्याच्यामुळे आता सध्या माणूस हे ऑनलाईनमुळे आळशी होत चालला आहे तर हेच आहे एक गोष्ट थँक्यू